माझ्या गावाच्या आजूबाजूनं एक नदी पण आहे आणि त्याचबरोबर त्या नदीच्या काठावर मंदिर पण आहे ते मला खूप आवडते आणि त्याच्या जेव्हा तिथं यात्रा घडते तर आम्ही सर्व मित्रमंडळी वगैरे एकत्र येऊन ना आम्ही खायच्या काही वस्तू गोळा करत होतो ते मला खूप आवडते